खरं सांगायचं झालं तर माझ्या परिवारात तरी कोणी मूकबधिर व्यक्ती नाही आहे पण माझा काही अशा परिवाराबाहेर लोकांशी संपर्क आला जे की मूकबधिर आहेत खरं सांगायचं तर मूकबधिर व्यक्ती ज्या आहेत तर त्यासाठी आपल्या देशात तरी काही फारशा सोयीसुविधा उपलब्ध नाही आहेत जे म्हणजे आर्थिक परिस्थिती ज्यांची की थोडीफार चांगली आहे ते तरी काही स्पेशल स्कूल्स वगैरे वापरून म्हणजे साइन लँग्वेज वगैरे शिकू शकतात परंतु माझं असं म्हणणं आहे की अगदी सगळे सगळ्या सरकारी शाळांमध्ये एक असा शिक्षक असला पाहिजे किंवा असं एक डिपार्टमेंट असलं पाहिजे जिचे की मूकबधिर व्यक्तींसाठी साइन लँग्वेज शिकवलं गेले पाहिजे तसेच आपले जे टी व्ही चॅनल्स आहेत किंवा अगदी यूट्यूबवरदेखील सरकारी चॅनल्स असतील इथे असतील तिथून देखील अशा व्यक्तींसाठी जेणेकरून की त्यांना म्हणजे संवाद साधता यावा इतर लोकांसाठी त्यासाठी त्यांना अगदी साइन लँग्वेज जर शिकवली तर त्यामध्ये त्यांची फार मोठी मदत केली जाईल त्यामुळे अशी माझी विनंती आहे की सर्व सरकारी शाळांमध्ये सर्वप्रथम हे शिक्षण साईन लँग्वेजचे चालू केले पाहिजे